आमच्याकडे अशी एक चांगली संस्कृती आहे की घरी कोणी आले तर त्यांना सन्मान मान देणे घरी कोणी आलं तर त्यांना या बसा त्यांच्या चायपाण्याची व्यवस्था करणे आणि नाश्ता पाणी देणे चांगले शब्द बोललं तर दुसऱ्यांना पण एक चांगला आनंद मिळते आणि मराठी भाषा एक अशी आहे की दुसऱ्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी एक जागा करते मराठी भाषेमध्ये आपल्याला खूप काही असं समजते ना आपली मातृभाषा सुद्धा मराठी आहे तर आपण जास्त करून मराठी या भाषेचाच वापर केला पाहिजे आणि आम्ही जास्त करून मराठी भाषेमध्येच बोलतो आम् घरी कोणी आले त्यांना सन्मान मान देणे या बसा चाय वगैरे प्या जेवणाची व्यवस्था करणे घरचे असले तर आणि जर आपलं कोणी रहावटीने आले तर त्यांची खूप चांगली व्यवस्था करणे हे आमची संस्कृती आहे आणि हे आम्ही समोर सुद्धा राहू देणार घरच्यांना असं वाटते की म्हणजे बाहेर जर कोणी आलं आपल्या घरी न आपण त्यांच्यासोबत असे चांगले व्यवहार केले तर लोकांना पण आनंद मिळतो आणि त्यांना सुद्धा वाटते की लोक किती चांगले आहे बा त्यांच्या मनामध्ये पण आपल्याबद्दल एक असा विश्वास बनून जाते आणि आप लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल एक असा विश्वास बनणं हे खूप चांगली गोष्ट आहे त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल एक विश्वास बनलाच पाहिजे कारण आपल्या घरी कोणी येत आहे तर त्या त्यांच्या मनामध्ये अशी कोणती विचित्र अशी भावना आणि म्हणजे भीती नसली पाहिजे आपण कोणाच्या म्हणजे घरी जातो तर आपण खुल्या मनाने जातो आपल्या मनामध्ये बी कोणते विचार येतात तर दुसऱ्या आपण आपल्या लोकांच्याकडे तर खुल्या मनाने जायचं तसेच जर दुसरे लोक आपल्या घरी येते तर ते सुद्धा खुल्या मनाने आले पाहिजे आपल्या घरी सुद्धा आपला एक असा वेगळाच वातावरण असलं पाहिजे आणि भारतातले लोक अशी आमच्या इकडे अशी संस्कृती आहे की लोकांच्या मनामध्ये खूप चांगल्याने मनामध्ये जागा करून देतो आणि चांगले मराठी शब्द बोलून ज्याने दुसऱ्यांच्या मन मन जिंकतो आणि असे वागले तर लोकांना पण आपल्याविषयी एक वेगळंच प्रेम निम निर्माण होते आणि असं आपण कायम ठेवलं पाहिजे